महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामधून छत्तीसगड हा वेगळा झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की भूगोलाचा त्या संस्कृतीवर म्हणजे थोडा परिणाम झालेला आहे कारण की संस्कृती थोडी वेगळी झाली ना आणि त्याच्यानंतर बोलीभाषेचा थोडा फरक पडलेला आहे